आमच्याकडे एक खूप असा प्रसंग घडलेला आहे माझ्या दिराचं म्हणजे आधीच घरीच खूप तब्येत बिघडली होती त्याच्यानंतर त्यांना मग दवाखान्यात नेलं तेव्हा कळलं आम्हाला की त्यांना ब्रेनचा पॅरलीस मारलेला आहे त्याच्यानंतर आमच्या कुटुंबावर असा म्हणजे प्रसंग आला की आम्ही कधी असा म्हणजे हे नाही करू शक अनुभवला पण नव्हता एक तो प्रसंग आम्हाला आजही आठवतो दिवाळीच्या दिवशी त्यांना दवाखान्यात नेलं दिवाळी आम्हाला म्हणजे बिलकुल ए कर म्हणजे घडलीच नाही ते दवाखान्यात असल्यानंतर आमच्याकडे खूप सारे जाणे येणे त्यांना पाहाणे असा म प्रसंग आमच्या कुटुंबावर वेगळाच असा घडला तो आम्हाला आजही आठवते त्यांना दवाखान्यात नेल्यानंतर क आम्हाला कळलं की त्यांना पॅरालीसीस मारलेला आहे नंतर खूप आम्ही डॉक्टरांना सांगितलं की त्यांना वाचवायचा प्रयत्न करा पण ते काही वाचवू शकले नाही त्यांच त्यांना एकदम म्हणजे अचानकस त्यांची घरी तब्येत बिघडली दवाखान्यात नेल्यानंतर असं कळालं की त्यांना असं झालेलं आहे म्हणून पण काही त्याच्यावर इलाज नसल्यामुळे आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही असं हा असा एक प्रसंग आमच्यावर घडून गेला की तो आम्हाला आजही आठवतो